धन्यवाद भाऊ आपल्या टॅक्सीचे भाडे किती झाले आहे सध्या माझ्याकडे कॅश अव्हेलेबल नाही आहे कृपया आपल्याकडे ए टी एम कार्ड किंवा फोनपे जर असेल तर त्या सुविधेद्वारे मी आपलं पेमेंट देऊ शकतो कृपया मला तसं सविस्तर सांगा